हॅलो हा बोला की बरं ठीक आहे फक्त सिद्धेश्वर डॅमला जायचं का जवळपासची काय देव करायची का कुठला देव ये जा ते का बरं बरं किती माणसं आहेत पाच सहा माणसं आहेत का ठीक आहे ठीक आहे भाडं पुरतं आहे की तुम्हाला मग सांगितलेलं मी पाच सहा माणसं म्हणजे सहा हजार रुपये माणशी हजार रुपये गाडी मोठी एक कूझर

नाही आपल्या जर काय जमत नाही ते वाटा जर तर टोल नाके आले तर तुम्हाला ते टोल नाके भरावे लागतील नाही तर मग एक्स्ट्रा पैसे लागतील हा तेच म्हणलं हा ते आपल्या बाकी काय व्यसन वगैरे काही नाही दारू नाही ना सिग्रेट नाही काही नाही

अहो तुमची जिम्मेदारी माझ्यावर राहिली बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय करु नाही कधी जायचं मग काय हरकत नाही संध्याकाळी मला संध्याकाळी नाही तर उद्या मला तर उद्या

ठीक आहे ठीक आहे काय करू नाही तुम्ही विचार करा आणि नंतर मला कॉल करा त्याला सांगा सहा हजार रुपये भाडं म्हणजे म म्हणावं स पाच सहा देव आहेत म्हणजे म्हणावं माणशी हजार रुपये घेईन बरं बरं काय करा ना तुम्ही फक्त मला कॉल करा कुठे आहे ते मला पत्ता सांगा फक्त बरं बरं ठीक आहे ठीक आहे